नमस्कार कोण हां बरोबर आपण कोण निक्षिता ओके बोला निक्षिता बरोबर

सध्या तू सध्या तू कितीवीत आहेस बेटा आठवीत आहे ओके ओके ठीक आहे आता म

बरं ठीक आहे बी

बरं निक्षिता मला एक सांग तुला माझा नंबर एक्झॅक्टली कोणी दिला

बरं तू राहते कुठे बेटा बरं निक्षिता आपण असं करूया तुझी काउन्सलिंग घ्यावं लागेल आपल्याला आपण ही काउन्सलिंग ठेऊ शकतो पण तुझ्यासोबत तुझ्या फॅमलीचं कोणी मेंबर येऊ शकतं का सदस्य काही हरकत नाही आहे आपण एक काम करूया आपण भेटूया समोरासमोर बसूया तुझे काय प्रश्न आहे समजून घेऊयात आणि त्याचे निदान नंतर तुझा प्रॉब्लेम कसा सॉल्व होईल आपण ते पाहूया काही हरकत नाही कोणी मैत्रीण जी तुझा एकदम बेस्ट असेल कुणी जवळची अशी कोणी मैत्रीण तुझ्यासोबत असेल तरी काही हरकत नाही चालेल चालेल चालेल तू आपल्या मैत्रिणीसोबत येऊ शकते ठीक आहे तर तू एक काम कर ॲड्रेस लिहून घे माझा आणि हे अपॉइंटमेंट घे हां ॲड्रेस लिहून घे की संगीता अपार्ट्समेंट्स सांताक्रुझ वेस्ट ठीक आहे ग्राउंड फ्लोअरलाच माझं तू संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान येऊन मला भेट चालेल ना चालेल ठीक आहे मग आपण पंचवीस तारखेला भेटूया ओके ठीक आहे ओके बेटा चल वेलकम